जर आमच्याकडं गुरंढोरं असतील म्हणजे आमच्याकडं आहेत त्या गावाकडे गुरं ढोरं आहेत तर मग त्यांचा गोठा पहिले मुख्य म्हणजे गोठा तो गोठा स्वच्छ असला पाहिजे गोठा हा ओपन गोठा असं म्हणजे मुक्त गोठा असला पाहिजे खेळती हवा सूर्यप्रकाश भरपूर दूध काढण्याची जागा ती स्वच्छ असली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण दूध काढतो आहे जमिनीवर किंवा कुठेही कचरा शेण नाही पाहिजे गोठा हा निर्जंतूक पाण्याने स्वच्छ धुतला पाहिजे त्याच्यामुळे धूळ वगैरे उडणार नाही आणि एक साधारणतः त्याच्यामुळं गोठा क सारात चांगला राहतो जंतुविरहित तो राहत असतो आणि गोठ्यावर आम्ही नेहमी तिथं पाणी वगैरे शिंपडत असतो तिथं डास होणार नाही याची काळजी घेतो जनावरं जे आहेत ते आमची जनावरांना आम्हाला दिवसभर दुधाची धार काढण्याची आ जनावरांना पाण्याने स्वच्छ करावं लागतं त्याच्यानंतर इतर दिवशीसुद्धा आपल्या आम्हाला त्यांचं जंतुनाशकाच्या द्रावणांनी काही त्यांना जर काही इजा झाली असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यावं लागतं जेणेकरून जे आपण कास आहे जे कासेमधून दूध काढतो न ते कासेतून कासाच्या भागातली बारीक केस किंवा धूळ त्या दूधामध्ये पडणार नाही आणि दुधाचे भांडे स्वच्छ देखील ठेवावी तिथं लागत असते आणि दूध काढल्यानंतर ते स्वच्छपैकी गाळून वगैरे घ्यावं लागतं त्यानंतर ज्या गाई आहेत किंवा म्हशी आहेत या गाई म्हशीमध्ये दुधाळ जनावरामध्ये काही काही वेळेस त्या दूध त्या कास जी आहे ती गाईची म्हशीची त्याला दाह होऊ शकतो म्हणजे दाह किंवा उष्णतेमुळे दाह होऊ शकतो मग असं दाह झाला तर गाईची उत्पादन क्षमता तिथं कमी हो होऊ शकते मग त्यामुळं त्या त्या पद्धतीने वेगवेगळ्या ज्या काही काळजी आहेत त्या काळजी देेखील आम्हाला तिथं घ्याव्या लागतात उन्हाळा असेल उन्हाळ्यामध्ये पाण्याची काळजी घ्यावी लागते वारंवार जनावरांना पाणी प्यायला द्यावं लागतं किंवा चाराचं काही असं असेल आंबोण असेल गाई म्हशींसाठी ती आंबोण असेल हिरवा चारा असेल याची व्यवस्था आम्हाला रोजच्या रोज करावी लागते दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जसं मनुष्य प्राण्याला गोष्टी लागतात त्या आपण पटकन घेऊ शकतो पण गुरांसाठी आपल्याला तिथं उपलब्ध करून द्याव्या लागतात दुभती जनावरे दुभत्या जनावरामध्ये गाईपेक्षा म्हशींना जास्त गोष्टींचा त्रास होतो मग त्यामध्ये त्यांची काळजी त्या पद्धतीने घ्यावी लागते जनावरांची चाऱ्याचं व्यवस्थापन हिरव्या चाऱ्याची टंचाई असते त्यामुळे त्यांना खाद्यामध्ये त्यांच्या बदल कराव लागतो उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळं त्यांची गरज भागवावी लागते पाण्याची गरज भागवावी लागते त्यामुळं या गोष्टी आहेत किंवा काही आजार आला आहे एखादा गोचिड आजार असेल मग त्या त्या आ आजाराने जनावरांच्या अंगावर खास सुटते केस गळतात वजन कमी होतं अशा वेगवेगळ्या दूध घटतं त्यांचं अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीने नियोजन त्याचं करावं लागतं त्यानंतर जनावरांच्या खूर आहेत ते खुरातील आजार आहेत त्याच्यावरसुद्धा जर काही उपचार असतील तर ते देखील करावे लागतात अशा वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आजारांवर उपचार तिथे केल्या जाते जो गोठा आहे त्या गोठा जर चांगला असेल स्वच्छ आणि शुद्ध तर स्वास्थ्य हे चांगलं राहत असतं अशा पद्धतीने सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहज पण होतात आणि चांगल्या पद्धतीनी गाई म्हशींचं आरोग्य हे जपलं जातं आणि जपलं जर गेलं आरोग्य तर दूध उत्पादन हे चांगलं होत असतं